महाराष्ट्र संस्कृतीतील मुख्य मानणारी कला म्हणजे लावणी ही लोकप्रिय महाराष्ट्राची लोकप्रिय कला आहे तसेच यामध्ये नृत्य सादर होतं त्यामध्ये त्यांची त्यांचा पूर्ण ग्रुप असतो तो कला सादर करतो हा पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे ही कला पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे तसेच महाराष्ट्रात प्रदेश कोल्हापुरात कोल्हापुरी चप्पल जी चामड्यापासून बनवली जाते ती तिच्या गुणवत्तेसाठी खूपच प्रसिद्ध आहे सावंतवाडीची लाकडी खेळणी ही ही एक खूपच प्रसिद्ध आहे तसेच ठाण्यातील वारली वारली चित्र हे एक चित्रकलेमध्ये खूप त्याचं एक अढळ स्थान आहे वस्त्र हस्तकला किंवा कपड्यांची वस्त्रे यांच्याबद्दल बोललं गेलं तर संभाजीन संभाजीनगरची पैठण येथील पैठणी जी रेशीम कापूस जी रेशीमपासून बनवली जाते ही ही एक वस्त्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत तसेच येवला येथील पैठणी